मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे भाऊ भावंडं आमच्या घरी यायचे आणि आम्ही पत्ते खेळायचो सगळे मिळून दोनतीन पत्त्यांचे जोड लागायचे आणि आम्ही सगळे मिळून खेळायचो खेळताखेळता बरेच खेळ जसे जुनेच होते बीटफुल वीटफुल असेल राजाराणी असेल किंवा आणिक खेळ होते पाच तीन दोन असेल ते जितके खेळाडू हो होते त्याप्रमाणे आम्ही खेळायचो कधीकधी काहीतरी काही आमच्यातले असे होते की जे वेगळे आम्हाला खेळ शिकवायचे पत्त्यातून आम्ही कधी त्याचं ग घर बनवायचे कधी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेमरी गेम खेळायचो कधी नवीननवीन आम्ही त्याच्यातून जादू शोधून काढायचो आणि आम्ही ते दुसऱ्यांना दाखवायचोही कधीकधी पत्ते ओळखा असाही आम्ही एक नवीन खेळ शोधून काढला होता काही जण मिळून ते पत्ते जुळवायचे आणि त्याच्यातून पत्ते ओळखायचे असंही आम्ही नवीन खेळ खेळायचो खूप मजा वाटायची आणि ते बालपणीचे दिवस अजूनही आठवताना खूप आनंद होतो